हॅलो काय म्हणतो राज काय सुरू आहे कसं आहे बढिया बढिया मजेत मजेत अरे हो मी याकरिता तुला फोन केला की आपण बरेच दिवसांपासून विचार करत होतो मुंबई दर्शनाचा तर म्हणजे केव्हाचं हां केव्हाचा विचार सुरू आहे तुझा खूप खूप खूप पाहिलंय नेक्स्ट मंथला चालेल ना चालेल चालेल की हो चालेल कारण काय आहे की ह्या महिन्यातच माझं म्हणजे प्रोजेक्ट संपतो तर नेक्स्ट महिना मी पूर्ण फ्री आहे तर आपण नेक्स्ट महिन्याला जाऊ शकतो बरोबर नेक्स्ट मंथला आपण बरं बरं मी काहीही काही जे असे काही काही ज्या अशा जागा आहे मी शॉर्टलिस्ट केलेल्या आहे जसं हे झालं आपलं वर्सोवा बीच झाला आहे की नाही जुहू बीच जे सगळ्यात मोठं आहे जुहू चौपाटी तिथलं जेवण खूप सुंदर असते आणि वर्सोवा झालं जुहू झालं एक मढ आयलंड आहे तिकडे जाऊ शकतो आपण बरोबर आणि गेट वे ऑफ इंडिया ऑबवियस्ली आणि बाकी ताज होटेलच्या पुढे एक हे राहते बस वगैरे है ना ते पूर्ण मुंबई दर्शन करवते हो हो हो चालेल बघूया का जाऊया नक्कीच जाऊया पण आणि तिकडे मुंबई दर्शनची एक फेरी पण राहते त्या फेरीने आपण जाऊ शकतो बरोबर आणि मढला जे आहे मढ आणि वर्सोवाच्यामध्ये एक जेट्टी लागते तर ती जेट्टी फेरीची एक बोट राहते तर ती बोटनी आपण पार करून म्हणजे वर्सोवा पार करून आपण मढ साईडला जातो तर ते जेट्टीच्या त्या बोटने जातो तेही तिथे जाऊ आपण आणि बॉममदअली आहे मोहम्मदअली रोड तिथे जेवण खूप छान आणि स्वस्त भेटते आणि महालक्ष्मी टेम्पल आहे हाजी अली आहे तर हाजी अली तर तुला माहितीच असेल ना लास्ट टाईम आपण बोलत होतो त्याच्याबद्दल मी व्हिडिओजही दाखवलेले अच्छा अच्छा हो हो हो चालेल ना चालेल ना तर मी तेच म्हणत होतो तुला की आणखी कोणी आहे का म्हणजे जायसाठी रेडी आपण एक काम करू सगळ्यांना विचारून घेऊ है ना चालेल चालेल

चालेल ना चालेल चालेल आणि हा पहिले आपल्याला रिझर्व्हेशन वगैरे करायचं आहे अजून नाही झालं तर तात्काळमध्ये करूया ठीक आहे दहा दिवसाचं पूर्ण प्लान राहील बरोबर दहा ते दहा म्हणजे वीस दिवस दहा तारखेला जाऊ ते वीसला आपण बसून जाऊ मग एकवीसला इकडे पोहोचू परत तर या दहा दिवसात हे जे पण आहे अजून तू सांग तुझ्या डोक्यात काही असेल तर म्हणजे कुठले असे परिसर किंवा कुठले असे स्पॉट्स असेल है ना तर तिथेही जाऊ शकतो आपण बघून ठेव

हो हो नक्कीच नक्कीच कळव मला प्लानिंग करू आपण अजून भरपूरशा गोष्टी आहे कारण फक्त असेच म्हणजे जागाच ठ ठरवल्याने पूर्ण डिसाईड नाही होत बरोबर आहे की नाही सगळं करू आपण ठीक आहे हो हो शुअर चालेल चालेल चालेल ठीक आहे चल बाय